मला येणाऱ्या इतर भाषांपेक्षा मराठी भाषा मला खूप जास्त सोपे वाटते कारण मराठी भाषा एक अशी भाषा आहे जे बोलायला खूपस सोपं आहे आणि समजायला पण खूपच जास्त सोपे असतात इवन दुसऱ्यांसमोर बोलताना पण जे आपल्याला जे बोलायचं आहे ते आपण त्यांना त्या स् मधलं साफ शब्दामध्ये आपण ते बोलून त्यांना ते कळवू शकतो असं आहे म असा एक भाषांमधला एक मराठी भाषा असा हाय मराठीमध्ये अशी खूप सारी जे वचनं असतात जे जसे निर्माण झालेले असतात त्यांचा पण एक प्रकार असतो पण जे सोपे असतो ते सगळ्यात जास्त दुसऱ्या भाषेपेक्षा जे मराठी भाषा आहे ते खूप चांगले आणि नीट म्हणू शकतो आपण कारण की याला समजायला खूपच जास्त सोपे वाटतो तर याचा आपण तुलनेत म्हटलं मराठी भाषा मला सोपं वाटते